हां राज बोलत आहे बोला हां सर बोला ना हां सर बोला ना हॅलो हां

अरे वा

अरे वा खरंच टू हंड्रेडमध्ये आहे

मस्त मस्त आणि तुमच्याकडे डिशेशमध्ये काय काय आहे म्हणजे फेमस फेमस काय आहे तुमच्याकडे

अच्छा हां हां

अरे वा ती तर फेवरेट आहे माझी

अच्छा अच्छा हां ओक्के कधीपर्यंत आहे तुमचा हा ऑफर अच्छा अच्छा ठीक आहे मग मग आम्ही संध्याकाळी येतो तुमच्याकडे चालेल हो हो नक्की नक्की

हो नक्की जसं हां धन्यवाद